लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर खेळाचा खूप म्हणजे परिणाम होऊ शकतो सकारात्मक जसं की खेळ खेळायला सगळ्यांनाच आवडतं लहानपणापासूनच अगदी आपण आईस बाबांसोबत भांडून भांडून खेळायला जातो कारण खेळायला कसं खेळल्यामुळे ना असा वेगळ्याप्रकारचा एक आनंद मिळतो फ्रेशनेस मिळते म्हणजे आपल्याला ना एकदा का खेळायची आवड निर्माण झाली की आपल्याला खेळत रहावसं वाटतं आणि ते खेळाचे परिणाम पण खूप चांगले आहेत त्यामुळे खेळायला गेलंच पाहिजे खेळामुळे आपण स्टाँग बनतो लवचिक बनतो त्याच्यानंतर कायम हेल्दी राहतो म्हणजे आपण जितकं चांगलं खेळू तितकं आपण आजारी पडण्याची शक्यता कमी करतो म्हणजे थोडक्यात आजार आपल्याजवळ यायला देत नाही खेळ खेळल्यामुळे हे झालं मैदानी खेळांचं बैठे खेळांमध्ये जे बुद्धिबळ कॅरम किंवा अजून बरेचसे खेळ आहेत ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळते म्हणजे त्यात शरीराचा वापर होत नाही पण आपली बुद्धी चौकस होते बुद्धीचा बऱ्यापैकी वापर करतो आपण